हां मला पर्यटकांशी संवाद साधायला खूप आवडते कारण माझ्या कॉलेजमध्ये फॉरनर्ससुद्धा शिकायला असतात आणि ते थायलंड जपान अलग अलग देशातले असतात आणि त्यांचं त्यांची मला भाषा ऐकायला त्यांचा बोलण्याचा टोन ऐकायला खूप आवडते आणि मी त्यांच्याशी ट्राय करते इंग्लिशमध्ये बोलायचं पण फॉरेन लोकांनासुद्धा काहीजणांना इंग्लिश जमत नाही आणि त्यांना मराठी तर बिलकुलच समजत नाही पण तरीही आपण आपल्या हातवाऱ्यांमुळे आणि शारीरिक बोलचालीमुळे त्यांना समजून सांगू शकतो आणि त्यांच्यापासून खूप काही शिकू शकतो जर आपण त्यांच्याशी बोललो भेटलो तर त्यांच्या भाषेतलं खूप ज्ञान आपल्याला प्राप्त होते आणि त्यांचे कल्चरसुद्धा थोडं थोडं माहिती होते जर आपला जास्त संपर्क असेल तर म्हणून मला पर्यटकांशी बोलायला संवाद साधायला खूप मजा येते